हो मी योगसाधना करते आणि प्राणायामसुद्धा करते त्यामध्ये जास्तीत जास्त मी सूर्यनमस्कार करते जेणेकरून माझ्या त्या सूर्यनमस्कारामुळे बाकीचे व्यवस्थित श्वासाचे व्यायाम होतात व्यायाम होतात आणि व्यवस्थित सगळे व्यायाम घेतले जातात जेणेकरून श्वासामध्ये सूर्यनमस्काराने जेवढे होता होईल तेवढे योगासने घेते त्यात जास्तीत जास्त भूमिका बजावली जाते जेणेकरून श्वास व्यायामामध्ये की प्राणायाम ही इतके छान आहेत की जेवढे करताल तेवढे कमी आहे जेवढे आपण महत्त्वपूर्वक व्यायाम करू तेवढं शरीर आणि हे व्यवस्थित राहतात त्याच्यामुळे प्राणायाम आणि योगासने हे शरीरासाठी खूप गरजेचे आहेत जेणेकरून आपल्या शरीराला ते स ध्यान आणि व्यायाम ह्याच्यामुळे व्यवस्थित मनोबल मिळतो त्याच्यामुळे स प्राणायाम आणि योगासने आज घेतली पाहिजेत जेणेकरून आपल्याला व्यवस्थित हे होईल